अमरावती जिल्ह्यामध्ये महत्त्वाचे असलेले जे काही संवर्धन किंव प पर्यावर्यासी निगडीत उपक्रम म्हणजे स्वच्छ भारत मोदी सरकार नेमी मोदी सरकारनी सुरू केलेला स्वच्छ भारत अभियान या उपक्रमा अंतर्गत खेड्या खेड्यापाड्यातील ग्रामस्वच्छता अभियान चालते गावामधील असलेला कुडा कचरा तो व्यवस्थितरित्या जमा करून त्याचा गावाच्या बाहेर निचरा केला जातो त्याने गाव स्वच्छ राहते या उपक्रमांना खूप मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागला आधी स्वच्छतेबद्दल खेड्यागावात माहिती नसल्यामुळे खूप घाण असायची गावामध्ये पण या अभियान सुरू झाल्यानंतर गावामध्ये लोकांना बरीच माहिती मिळाली गावामध्ये स्वच्छता राहू लागली मला असं वाटते की यामध्ये त्याच योजने अंतर्गत सत्तर टक्के यश मिळालेले आहे आणि जिल्ह्याचा नैसर्गिक संसाधने परिसंस्थावर त्याचा चांगला परिणाम झालेला चांगला परिणाम झालेला आहे आमच्या आमच्या क्षेत्रातील पर्यावरणाची काळजी व आता खेड्या विभागातील लोक अतिशय चांगल्याप्रकारे घेतात झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम राबवतात झाडांना वेळेवर पाणी देणे तसेच कसल्याही प्रकारची घाण न करणे जागोजागी थुंकण्याचे किंवा डस्ट डस्टबिन लावलेले आहे ते या योजने अंतर्गत करण्यात आलेले आहे व नैसर्गिक साधनसंपत्तीवर होणारा परिणाम हा या योजनेमुळं चांगला झालेला आहे